मी माझ्या दैनंदिन आयुष्यात मेकअपचा बिलकुल वापर करत नाही कारण जे देवाने आपल्याला रूप दिलेलं आहे तेच बरोबर आहे त्यावर मेकअप चढून दाखवणे हे मला बिलकुल आवडत नाही तसेच तुमचा चेहरा मेकअप केला काय आणि नाही केला काय तो दिसायचा तसाच दिसणार आहे त्यासाठी मेकअपची आवश्यकता नाही आणि मेकअपमुळे आजकाल जे प्रोडक्ट येतात त्याच्यामध्ये सर्व केमिकल्स असतात त्यामुळे आपल्या त्वचेला त्याची हानि होते आणि आज नाही त्याचे परिणाम दिसत असले तरी काही वर्षानंतर त्याचे परिणाम आपल्याला दिसू लागतात त्यामुळे त्वचा ढिली पडणे सुरकुत्या येणे बारीक पुरळ येणे यासारखे प्रकार होतात त्यामुळे मेकअपच्या सहाय्य न घेतलेले कधीही महत्त्वाचेच